हॅलो का ते आपल्या गणेशोत्सव नियोजनसाठी बोलायचं होतं थोडं नाही नियोजन केलं नाही त्यासाठी बोलायसाठी तुला कॉल केला होता आता आपले पोरं हे जमा करावं लागतील हॉस्टेलची हॉस्टेलला परमिशन घ्यावं लागेल नाहीतर मग डिपार्टमेंटला कॉलेजला सं सराना बोलावं लागेल हॉस्टेल आता बघा जागा बघावं लागेल कारण महाप्रसादच्या दिवशी सगळे विद्यार्थी येतील सगळ्यांना इन्वाईट करावं लागेल

जागा आता बघूत की आपण भेट भेट घेऊत एकदा सगळ्या मुलांसोबत आपण भेटूत जागा बघून घेऊ डिपार्टमेंट असाल कुठं

वर्गणी अंदाजे तुझ्या मते सांग ना किती लागेल हां डेकोरेशनचं आहे ते मी बघून घेते डेकोरशनचं साऊंड बॉक्स लावावे लागेल

डिपार्टमेंटला टीचर्सला यांना विचारू वर्गणी मागू सगळ्यांना बोलून रिक्वेस्ट करू संमती

त्याच्या त्याच्या मनावर हॉस्टेलावर कोणाकडं असतात कोणाकडे नसतात

आरतीचं आपण आपल्या सीनियरला देऊत सीनिअरला मान देऊत आरतीचा सकाळी आठ वाजता आरती सकाळी आठला ठेवायची आणि रात्री ते आठलाच ठेवूत म्हणजे सकाळी ऑफिसला जाता म्हणजे कॉलेजला कोणी जात असेल तर त्यांना आ आठ वाजता आरती हे करून जाते रात्री आठ वाजता सगळे फ्री असतात हं हां ते चालतं आहे आपण नाटक ठेवूत एक दोन कोणा आपल्या याच्यापासून म्हणजे आपलं गणपतीचं कुठं आप म्हणजे गणपतीचं बसवतील तिथं पुढे आप कोणाचं जर नाटक करायचं असेल डान्स हे ते एक दिवस आपण ते ठेवूत प्रोग्राम ठेवूत एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी ठेवू करू

नवीन माझ्या मते आपण ते हे मॅरेथॉन ठेवा म्हणू लागलो गणपती उत्सवात निमित्त फस्ट प्राइज सेकंड प्राईस काढायची दोन म्हणजे कसं हा चालतं खेळ नाही तर मग छोटे मोठे खेळ ठेवायचे पुढ कॉलेज याच्यापाशी गार्डन मोठ्या ग्राउंडपाशी मध्ये

म्हणजे लेकरं म्हणजे विद्यार्थ्यांना हे थोडं मनोरंजन हे होते हो हो चालते चालते